आवज नाही आला हां येतं आहे येतं आहे नमस्कार मॅडम माझं नाव अभिजीत शिंदे आहे माझं नाव म्हणजे माझं ज्योतिषासोबतच बोलनं होतं आहे ना मॅडम मला काही क्वेश्चन होते ते म्हणजे थोडं विचारायचं होतं मला माझं स्वत बद्दल मॅडम माझं वय नां आता सध्या बत्तीस वर्षाचं आहे आणि आणि माझं आहे ना थोडंसं म्हणजे लग्नात प्रॉब्लेम येतं लग्न नाही होतं आहे माझं मा मॅडम माझी जन्म तारीख वीस दहा एकोणवीसशे एक्याण्णव जन्म ठिकाण अमरावती आणि माझं जन्माचा वेळ आहे सकाळी साडेचारचा

अच्छा नाही शिक्षण तर सोडलं मॅडम मी आता जॉब करतो मी

अच्छा हां हां चरण अच्छा ठीक आहे ना मॅडम मग मी पूजा करणं चालू करून घेतो आणखी काही उपवास वगैरे करावं लागेल का अच्छा हां नाही अच्छा ठीक आहे ना मॅडम मग आता

आवाज येतं आहे का मॅडम माझा आणखी असं म्हणजे थोडं जॉबमध्ये पण मला म्हणजे प्रॉब्लेम चालले आहे ते जेव्हा मी मुलगी बघायला गेलो होतो मागे आता ते मुलगी म्हणत होती मला पोलिसवाला नवरा नको इंजिनियर हवा हा तर असं होत आहे खूप ठिकाणी असंच होतं आहे माझ्यासोबत काय करायला हवं हां हां ठीक आहे ना मॅडम मग आणखी

अच्छा अच्छा ठीक आहे मॅडम थँक्यू